हॅलो हा नमस्कार बोला हां हां

येऊरला तुम्हाला माजीवड्याला तुम्ही आहात आणि येऊरला जायचं आहे हिलला कारण माजीवड्यावरून तीनशे नव्व्याण्णवची एक बस आहे ती बस पकडून तुम्ही जाऊ शकता इथे जाऊ शकता त्या ठिकाणी हां बस व्यतिरिक्त मग एक ऑटोरिक्षा आहे ऑटोरिक्षा आहे ऑटोरिक्षाला डायरेक्ट जातात हिलवर त्यांतर कॅप आहेत तुम्ही ओला किंवा जवळ आहेत जे जे जे जे बाकी जे जे कॅप आहेत ते बंद क केलं हां तर त्या तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी त्या ठिका णी

हो हो तिथे येऊर जे येऊर जे असं ठिकाण आहे ठाण्यामध्ये त्या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा मिळतील राहण्याची मिळतील खाण्याची मिळतील उत्तम प्रकारचं खाणं आहे तिथे एक बॉम्बे डक म्हणून हॉटेल आहे त्या ठिकाणी राहण्याची खाण्या्ची जेवणाची व्यवस्था चांगली केलेली आहे आणि राहण्याची पण व्यवस्था आहे त्या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करू शकता हां विशेष पाहता म्हणजे त्या ठिकाणी न निसर्गदृष्ट्या जी त्या ठिकाणी स्वतंत्र समोर जागा आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला ज्या गावातली वेगवेगळ्या प्रकारच्या जे लोकं आदिवासी वसाहत आहे त्या आदिवासी वसाहतीशी ही तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी संवाद सांगू शकू शक शकता त्याचप्रमाणे तिथली जी काही शेती आहे त्या शेती तर तुम्ही त्या ठिकाणी दृष्टी करू शकता पाहू शकता त्या ठिकाणी अशा प्रकारची सुविधा आहे आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा एक स्विमिंग पूल किंवा एक वॉटरपार्क वगैरे आहे त्यामुळे त्या ठिकाणी पण तुम्ही तुमच्या सोया तुम्हाला मनोरंजनासाठी पण त्या ठिकाणी करता येईल हो हो एअरफोर्सच तिथे त्या ठिकाणी तुम्हाला तिथे परमिशन लागते फोटो हा फोटो काढायला फक्त त्या ठिकाणी नाहीये बाकी तुम्हाला तिथे गेटवर जाऊन तुम्हाला फक्त फोटो काढू शकता कारण डिफेन्सच्या दृष्टीने त्या ठिकाणी ते योग्य नाहीये त्यामुळे ते देत नाही फक्त तिथे फोटो तुम्ही काढून फक्त एरफोर्सचं नाही गेटचं फोटो काढून तुम्ही दाखवू शकता त्या ठिकाणी थँक्यू थँक्यू वेलकम हम्म